हां हो हो मी अंबाणी स्टोरमधनंच बोलते तुम्ही फोन केला मॅडम मी अंबानी स्टोअरमधनं बोलते आहे आपली काय रिक्वायरमेंट आहे अ या ना तुम्ही सांगा काय काय भांडी हवी आहे तुम्हाला आमच्या दुकानात सगळ्या प्रकारची भांडी आहे अ त्या तुमा ह्या हे तुम्हाला तांब्याची हवी पितळ्याची हवी की स्टीलची हवी आहे मॅडम आहे ना आहे सगळ्या प्रकारची भांडी आहेत आमच्याकडे नॉनस्टेटमध्ये पण तुम्हाला हॉकीन्स हवी आहे नंतर प्रेस्टीज हवी आहे कुठल्या प्रकारची हवी आहेत तुम्हाला भांडी आहे आहे लहान कुकरपासून मोठ्या कुकरपर्यंत छोट्या तव्यापासून मोठ्या तव्यापर्यंत सगळी भांडी मॅडम आमच्याकडे आहे तुम्ही दुकानात या आणि बघा तुम्हाला काय लागेल ते घ्या मोठ्या कुकरची साधारण किती लिटरचा तुम्हाला हवा आहे पाच लिटरचा हवा आहे हॉ हॉकीन्सचा हवा आहे का प्रेस्टिजचा हवा आहे प्रेस्टिजचा हवा आहे तुम्हाला नॉनस्टिक नॉनस्टिक तर त्याचे साधारण मॅडम पाच लिटरच्या कुकरची साधारण साडे तीन हजार रुपये किंमत आहे तवा तवा साधारण दोन हजारापर्यंत जातो कढई तुम्ही जशी घ्याल तशी लहान मोठी त्याच्याप्रमाणे त्याचे भाव आहेत मॅडम तुम्ही तुका हो पण सध्या मध्यंतरीच्या काळात काय झालं मॅडम कोविडनंतर प्रत्येक गोष्टीचे भाव वाढले मॅडम तुम्ही या ना आपण काहीतरी ॲडजेस करू मॅडम तुम्ही तुम्ही कोण बोलता मॅडम हां पण मला बऱ्याच वेळा हे नाव ऐकल्यासारखं वाटतं मॅडम तुम्ही बऱ्याच वेळा येतात का आमच्या दुकानात खरेदीसाठी हो हो या न मग तुम्ही तुम्ही बघा काय काय तुम्हाला हवं आहे मला सांगा त्याप्रमाणे आपण भाव ॲडजस्ट करू तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आणखीनही आमच्या दुकानात बरंच काय काय आलेलं आहे आता संक्रांत आहे संक्रांतीला वाण देण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी पण मॅडम आलेल्या आहेत बघा तुम्ही हो तुम्हाला काय काय पाहिजे रे काय नाही हे सगळं आपण तुम्ही या तुम्ही ब काढा वस्तू आपण करू काहीतरी हो हो हो करू ना आपण किमतीमध्ये सुद्धा करूया आपण जसे तुम्ही वस्तू घ्याल ना त्याप्रमाणे आपण भाव ॲडजस्ट करू मॅडम तुम्ही नेहमी येणारे कस्टमर आहेत आमचे वारंवार तुम्ही आले पाहिजे आमच्या दुकानामध्ये हो हो मग ते त्याच्यासाठीच म्हटलं की तुम्ही या स्वतःच्या डोळ्यांनी बघा वस्तू तुम्हाला काय हवं आहे हो आमच्या दुकानात येणारा कस्टमर असा आहे मॅडम की एक गोष्ट घ्यायला आला ना तर तो चार वस्तू घेऊन नक्कीच बाहेर पडतो दुकानाच्या इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू हो आणि आता हो का छोट्या छोट्या किरकोळ गोष्टींवर मॅडम आमच्याकडं सध्या सेलसुद्धा आहे सेलमध्ये तुम्ही काही छोटे चमचे किंवा तुम्हाला संक्रांतीसाठी वाण देण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी राई भांडी छोटी पी नॉनस्टिक भांडी छोटी कॉपरबेस भांडी ही सुद्धा तुम्हाला सगळी आमच्याकडे सेलमध्ये तुम्हाला बघायला मिळतील कॉपरबेसची भांडी पण आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची आणलेली आहे मॅडम कॉपरबेसमध्ये सुद्धा कढया कुकर किंवा आपलं हे याच्यावरती हॉटप्लेटवर ठेवायचे कुकर वगैरे हे सुद्धा आमच्याकडे आहेत की ते दोन्हीकडे तुम्ही यूज करू शकतात गॅसवरही ठेवू शकतात तुम्ही हॉटप्लेटवरही ठेवू शकता अशा प्रकारची भांडीसुद्धा आहे मॅडम ती तुम्ही सध्या ए आहे आहे मॅडम आहे आहे तुम्ही या दुकानाला भेट द्या आपण बघू काय करता येईल ते ओके हो हो धन्यवाद